कुकिंग ही हे मला फार आवडत असल्यामुळे मी खरंच खूप वेगवेगळ्या प्रकारचे कुझिन ट्राय करते मंजे इटालियन जॅपनीज आपलं महाराष्ट्रीयन गुजराती असे वेगळेवेगळे खूप पदार्थ बनवते आणि सोप्पे मला त्या मानानी इटालियन वगैरे पदार्थ वाटतात कारण फारच सोप्या सोप्या पद्धती असतात फारच चव आणायचं काम नसतं मीठ मिरपूड घालून काम होतं आणि महाराष्ट्रीयन पदार्थांमध्ये खरंच त्या मानानी जास्ती क्लिष्ट असतं अवघड असतं कलात्मक असतं म्हणजे फॉर उदाहरण म्हणजे मोदक पुरणपोळी वगैरे ज्याला खूप कौशल्य लागतं आणि ते त्या मानानी म्हणजे इटालियन वगैरे सोप्पे वाटलं तर हे माझा अनुभव खरंच छान आहेत आणि मला तरीसुद्धा म्हणलं तर महाराष्ट्रीयन आपले पदार्थच बनवायला मजा येते आवडतं